मी माझ्या घराज घराच्या शेजारी छोटीशी बाग तयार केली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्र प्रकारचे शोचे झाडं लावलेले आहे माझं लग्न झाल्यावर मला सुरुवातीला आवड नव्हती आणि नंतर मग काही दिवसा काही वर्षांनी मला झाडांबद्द झाडांबद्दल आणि असा शोच्या छोटी छोटी रोपटी आहेत ते लावण्याची आवड झाली तेव्हापासून मी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि शोभेच्या ज्या रोपटी आहेत ते मी माझ्या छोटेशा बगीच्यामधे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे रोपं आणून लावते मला त्याच्यामधे काम करायला खूप आवडते